हॅलो येस ओके बोला

ओके अच् अच्छा

कॉम्पिटिशन्स स्पोर्ट्सचे

तुम्ही पहिला मला सांगा तुम्ही कोणता स्पोर्ट्स खेळता अच्छा तुम्ही आत्ता ट्रीटमेंटसाठी काय काय केलं आहे ओके मग तुम्ही योग वगैरे करता तुम्हाला त्रास काय आहे फक्त लेगचंच होतो आहे ना चालताना वगैरे जास्त होतो आहे ठीक आहे तर तुम्ही एक छोटासा उपाय आहे त्याच्यावर एक तुम्ही रोज मोड आणलेले कडधान्य खात जा आणि रोज योग करत जा डेली तुम्हाला जमेल तसा आणि तुमचे जे हे आहेत ना मेडिसिन्स ते डेली खात जा ज्यातो डॉक्टर आणि जे डॉक्टर तुमच्या तुमची जिथे ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरांना सजे ज सजेस्ट करूनच तुमचे मेडिसिन्स चालू ठेवा हां मेडिटेशन्स किंवा त्या पायाचं आहे ना जे जास्त चालणे वगैरे ठेवत जा म्हणजे तिथे आपल्याला सवय होत जाईल तुम्हाला आणि धान्य म्हणजे मोड आलेले धान्य कडधान्य वगैरे खाल्ल्यावर तर हां फूट्स फ्रूट्स पण चालतील फूट्समध्ये पण न्यूट्रिशन्स असतात भरपूर हां हां गरम मग गरम पाण्याने पण शेकू शकता तुम्ही रोज अंघोळ करताना नाही नाही काही आला याला काही साईड इफेक्ट काही नाही आहेत ठीक आहे नाही माझ्या मते तरी ह्याला गोळ्याची काय गरज नाही तुमच्याकडे ॲक्चुअली तुमच्या ऑर्थोपेडिक्सची ट्रीटमेंट चालू आहे मी तर म्हणते तुम्ही योग करा फ्रुट्स आपले कडधान्य योग व्यायाम मेडिटेशन्स आणि चालायचा जरासा सराव करा आणि त्या पायावर लोड जास्त घेऊ नका तुम्ही जर हे रुटीन ठेवलं एक तीन महिने योग तुम्हाला जमेल तसा तुम्ही एक तास भर तरी करा तुम्हाला जमेल तसं आणि चला एक दीड तास म्हणजे चाला तुमच्या पायाला सवय होईल तशी हां ठीक आहे चालेल बाय बाय